आमच्या भागातील आरोग्य सेवा सुधरण्याच्या योजना उपक्रम ही बरेच चालू केली होती आणि जसं की आम्ही काही मुलांनी त्याच्यात डॉक्टर पण सहभागी होते हे मिळून उपक्रम राबवला होता की आरोग्य सेवा सुधरण्याकरिता त्याच्यामध्ये आम्हाला बरेचसे काई प्राप्त झाल्यासारखं म्हणजे की मेडिकलद्वारे मेडिकलची माहिती डॉक्टरांची माहिती याच्या संदर्भात खूप माहिती भेटलेली आहे